अकोल्या जिल्ह्याचा जो एक इतिहास मला माहिती आहे तो अशा प्रकारे आहे की अकोल्यात जुन्या अकोल्यात जो असदगड नावाचा एक किल्ला आहे जो की शिवाजी महाराजांच्या काळातला आहे आणि असं मानलं जाते की जो असदगड किल्ला आहे तर तिथं तिथून तर बाळापूर किल्ल्यापर्यंत एक सुरुंग बनलेली आहे आणि त्या सुरुंगात जेही जेव्हाही लढाया होत होत्या जेव्हाही म्हणजे शत्रूशी सामना होत होता तर तेव्हा जेही सैनिक वगैरे होते तर त्यांना लपायसाठी ती एक जागा बनवल्या गेली होती जिथे ते खूप दिवस राहायचे स्वतःची तब्येत वगैरे बरोबर करायचे तर तिथे त्यांना एक लपायसाठी सुरक्षित जागा बनून दिली होती तर अशी एक पौराणिक कथा आहे अकोला जिल्ह्याबद्दल आणि तशीच जर दुसरी कथा म्हटली तर ती तेच राजराजेश्वर महाराजाची पण आहे तसंच मग अशोकवाटिकासुद्धा आहे